मला माहीत असलेले किरकोळ बाजार म्हणजे जसे म्हटलं तर छोटेछोटे बाजार भाजीपाल्याचे किंवा कपड्याचे दुकानं किंवा असे छोटेछोटे दुकानं आणखी मला मला ऑनलाईन शॉपिंग करण्याबद्दल खूप आवडतं आणि मी जास्तीत जास्त शॉपिंग म्हणलं की ऑनलाईनच करते आणि त्याच्यामध्ये काहीच टेंशन घेण्याची गरज नाही किंवा काही करण्याची गरज नाही आपण जो ऑर्डर केला तो ऑर्डर आला किंवा नाही पण आला तेव्हासुद्धा आपल्याला तो परत पाठवता येते आणि त्याच्यामध्ये आपले पैसे पण आपल्याला वापस घेता येते किंवा आपल्याला दुसरं वस्तूसुद्धा ऑर्डर करता येते आणि त्याच्यामध्ये काहीच अडचण अशी येणार नाही ऑनलाईन आणि मला जर जसे मला ऑनलाईनच घेण्यासाठी खूप आवडतात आणि मी सगळ्यात जास्त खरेदी करते ते म्हणजे ऑनलाईन सगळ्या वस्तू मी ऑनलाईनच ऑर्डर करदान त्यामुळे खूप सगळे चांगल्याचांगल्या आहे गोष्टी म्हणून मी ऑनलाईनच ऑर्डर करत असतो